हां अरे तुषार मी काय म्हणतो आहे माहिती आहे हां तू त्या दिवशी जे मला एक सामानाची यादी दिली आहेस ना काढून काय काय लागणार आहे सामान ते आता मला काही समजत नाही हो हो हो नवीन घराचे हां हां ते काय झालं आहे आता मला ते कुठे कुठे भेटणार काय मला तेवढी काय आयडिया नाही इकडची मग मी काय म्हणत होतो की तू ते आणू शकतोस का हां तुला काय ते त्याचे काय एक्स्ट्रा चार्जेस असतील ते देऊ तसा काय प्रश्न नाही हां म्हणजे कसं आहे तू नीट बघून घेऊन येशील ना तुला त्यातलं कसं नॉलेज आहे मला काय ते हां हां हां हां हो ना म्हणजे कसं होईल ते तू आणल्यानंतर चांगला कॉलिटीचं वगैरे घेऊन येशील आणि ते जरा व्यवस्थित येईल आणि घेताना कसं जरा चांगल्याच कॉलिटीचं घे कारण मला त्यातली आयडिया नाही ना मग ते बरं पडेल हां मग तू कु तुला काय वाटतं कुठची हे चांगलं आहे हां हो ना हां हां हो हो बजेट आहे माझ्याकडे ते हां मग कुठचे आता त्याच्यात तू दोन कंपन्याचं दिलेलं मग तूच आता सांगू कु कुठच्या कंपनीचं चांगलं येतं त्याच्यामध्ये हां जरा चांगल्या कॉलिटीचंच वापरूया म्हणजे ते हे हां आणि तू टँक दिलेली ना पाण्याच्यासाठी ती तू मला तू हजारची बोललेला पण मला आता दोन हजारची घेतली तर बरं पडेल म्हणजे एकदा टेन्शन नाही मग दोन नाही एकच मोठी बसवूया ते बरं पडेल आ तसं आहे का हां चालेल चालेल मग हां मग चालेल हजारचे दोन घेऊया हां हजारचे दोन घेऊया मग त्याच्यामध्ये तू कुठचे तुला काय वाटतं राऊंडवाली चांगले की उभे असतात ते चांगलं वाटतं राउंडच घेऊ नको ना हां टेरेसवर ठेवणार हो

गंगाजल चांगली येते ना कंपनी हा चालेल चालेल मग गंगाचंच हां हां हां व्हाईटमध्ये घेऊया चालेल हां मग गंगाजलचंच घेऊया हजारच्या दोन घेऊया आपण म्हणजे ते बरं होईल हां हा हा मग साधारण कधी आणल्यानंतर कधी फिट करून देशील मला मग ते आता कसं आहे मला सोमवारची सुट्टी असते मी सोमवारचा घरी असतो त्या दरम्यान तू सामान घेऊन ये मग त्या ते आपण करूया मग हां हां हां बरोबर ठीक आहे मग काय कर ते यायच्या अगोदर पुन्हा एकदा येऊन जा जायच्या अगोदर पुन्हा एकदा येऊन जा मग ते हां हां हां हां मग तेव्हा आले ना की ब पुन्हा एकदा बघून ना आपण मग ते ठरवूया कसं काय ते हां हां हां हां चालेल चालेल चालेल हां